मला म् कुटुंबातील मित्रमंडळीबद्दल सांगायला आवडेल माझ्या कुटुंबातील जे माझे मोठे बाबाचे किंवा माझ्या काका काकूचे आत्याचे मावशीचे जे मुलं आहेत ना ते ते आता समजा आम्ही सर्व मित्र म्हणूनच राहतो मित्रमंडळी आता जर समजा कोणता आमच्या इथं कार्यक्रम असला किंवा कोणता फेस्टिवल असला आमच्या इथं तर स आम्ही सर्व मिळून येतो आणि जर सर्व सगळे कामामध्ये बिझी असले तर आम्ही सगळी मित्रमंडळी टेरेसवरती जाऊन किंवा अंगणात जाऊन मस्त खेळ खेळतो ही मित्रमंडळी कुटुंबाबद्दल म्हणजे वेगळीच असते आणि कुटुंबाबद्दल म्हणजे आमचं जे कुटुंब आहे ते सर्व मिळून राहतं आणि जर कोणाला कशाची प्रॉब्लम झाली तर सर्व एकमेकाचा साथ देतात आणि जर यांना जर गरज पडली तर दुसरी फॅमिली त्यांना मोठे बाबाची काकूची मदत करते आणि मित्र मन मंडळी आम्ही सर्व सोबत फिरायला जातो वगैरे मस्त मज्जा करतो बाई